खुल्या अवकाशात पेंटिंग माझ्यासाठी कठीण आहे पेंटिंग हे फक्त छंदापुरते मर्यादित असल्यामुळे आणि त्यामध्ये तेवढं का सराव नसल्यामुळे त्या प्रकारची पेंटिंग थोडी कठीण जाऊ शकते